भारतातील माझे आवडते राज्य हे महाराष्ट्र आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा असे याचे वर्णन केलेले आहे आजपर्यंत मी महाराष्ट्रातच राहिले ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पेशवे छत्रपती शाहू महाराज यांची भूमी आहे त्याचबरोबर लोकमान्य टिळक सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरांची भूमी आहे रामदास स्वामी एकनाथ महाराज ज्ञानेश्वर तुकाराम यांसारख्या संतांची भूमी आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले गाडगेबाबा बाबा आमटे यांच्यासारख्या समाजसुधारकांची भूमी आहे भारतातील हे सर्वात प्रगत राज्य म्हणून याची ओळख आहे महाराष्ट्रातील मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पुणे हे शैक्षणिक शहर आहे कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे महाराष्ट्रात शिवरायांचे अनेक गड किल्ले आहेत रायगड राजगड तोरणा लोहगड या किल्ल्यांवर गेल्यावर प्रत्यक्ष शिवाजी महाराज भेटल्यासारखंच वाटतं मला हिमालयात प्रवास करायला खूप आवडेल ती बर्फाच्छादित शिखरे खळाळत्या नद्या ज्यांचा थांग लागणार नाही अशा खोल दऱ्या हे सर्व पहायला मला खूप आवडेल तिथली थंड हवा बर्फ तिथले क्षणात बदलणारं हवामान याचा अनुभव मला घ्यायचा आहे आपले अनेक तपस्वी हिमालयात तपश्चर्या करत होते त्यांच्या पावन अस्तित्वाने हिमालयही पवित्र वाटतो म्हणूनच हिमालयात जायचं आहे तिथलं वातावरण अनुभवायचं आहे तिथली शांतता तिथलं पावित्र्य या सर्वाचा अनुभव घेऊन मला माझे आयुष्य समृद्ध करायचं आहे असा हा हिमालय मला नेहमीच खूप आवडत आलेला आहे मला हिमालयाचा अनुभव घ्यायचा आहे आणि हिमालयात प्रवास करायचा आहे